माझा आवडता लेखक म्हणाल तर पानिपतकार विश्वास पाटील आता पानिपतकार विश्वास पाटील यांची पानिपत ही कादंबरी मी वाचलेली आहे त्यांच्या कादंबरीमध्ये इतिहासाबद्दल जे असलेलं संशोधन आहे त्याचा वेध ते घेत आहेत पानिपतामध्ये घडलेला सर्व प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो अशा पद्धतीने त्यांचं लिखाण आहे आपण नक्कीच पानिपत ही कादंबरी वाचावी असं मला वाटतं